नऊ लाख पन्नास हजार सहाशे पस्तीस पाच लाख तीस हजार दोनशे बारा पन्नास हजार सहाशे पस्तीस पाच हजार तीनशे बारा पंचवीस